मला अगोदरपासूनच मेडिकल फील्डमध्ये जायचं होतं पण त्या वेळेस माझ्या आईवडिलाकडे एवढा पैसा नव्हता की मी एमबीबीएसचं किंवा पुढचं जीएनएमचं वगैरे चांगलं ट्रेनिंग करू शकेल किंवा मी तेव्हा कोणी मला गाईड करणारं होतं पण काही माझे आईवडील आहे त्यांनी मला आम्हाला धीर दिला आम्हाला शिकवलं मला नर्सिंगचं ट्रेनिंग करायला लावलं मी ते केलं आणि माझं अगोदरच समाजसेवा करणं मेडिकल फील्डमध्येच हे मला म्हणजे नेहमी वाटायचं की मी असं करायलाच पाहिजे आणि माझ्या मुलांना पण मी समोर चांगलं शिकवायला पाहिजे ही माझी खूप मोठी इच्छा होती पण हं मी त्या माझं ध्येय तर पार केलं मी एक मेडिकल फील्डमध्येच आहे आणि मी एक आज नर्स आहे आणि मी खूप साऱ्या घरगुती स्त्रियांना बच्चूंना लसीकरण करते त्यांना माहिती देत असते आरोग्याबद्दल आणि एक माझी ही समाजसेवा मी करत असते त्यामध्ये मी खूप खूश आहे आणि मला तरी असं वाटतंय जे मी माझं जे वैयक्तिक ध्येय होतं ते मी पूर्ण केलेलं आहे ठीक आहे माझं जे स्वप्न डॉक्टर बनायचं होतं ते पूर्ण झालेलं नाही आहे किंवा चांगलं अजून उच्च पदावर जायचं होतं पण ठीक आहे की मी आत्ता मी याच्यामध्ये संतुष्ट आहे आणि आत्ता संतुष्ट आहेच मी आणि मी हे जे काम करते ते त्याच्यामध्ये मला समाधान मिळतं तसेच माझ्या परिवारातील जे माझे दोन मुलं आहे माझी मुलगी आहे मला खूप सपोर्ट करत असतात खूप म म्हणतात की मम्मी तू तुला जे करायचं आत्ता पण तू करू शकते तुला जे करायचंय ते तू कर आम्ही तुला पूर्णपणे सपोर्ट करू आणि माझी मुलं नेहमी मला साथ देत असतात आणि त्यातच मला खूप समाधान वाटत असतं आणि मला अजून म्हणजे ऊर्जा निर्माण होत असते अजून मला खूप जास्त कॉन्फिडन्स येतो की मी समोर काही अजून काहीतरी करू शकेल लोकांसाठी म्हणा माझ्या घरच्यांसाठी म्हणा किंवा माझ्या स्वप्नांसाठी मी अजून काही काहीतरी करू शकते